बारा दहा दोन हजार नऊ सात सहा दोन हजार नऊ एकवीस दोन दोन हजार नऊ एकोणतीस सहा दोन हजार नऊ एकोणतीस दहा दोन हजार नऊ